माझ्या परिसरात म्हणजे एक असं मोठं तलाव आहे त्या तलावामध्ये मीच नाही तर माझ्या गावचे जी काही माणसं आहेत ते तिथं अंघोळ करायला किंवा पोहण्यास असे जात असतात आणि मी पण कधी ना कधी फ्रेंडसोबत असं फिरायला जाताना त्या तलावामध्ये पोहायला जात असतो खास करून जेव्हा की उन्हाळ्यामध्ये उन्हाळ्यामध्ये अशी भरपूर ऊन असतात आणि ते ऊन ऊन असल्यामुळे जास्त तर आम्ही असं पाण्याची जागा पोहण्यासाठी असे बघत असतो आणि त्या तलावामध्ये आम्ही सगळेच जण पोहायला जात असतो